आदित्य आलोक अनिकेत रुचिकेत राघव ऋषीर सुधीर अद्वेत समर्थ सार्थक आविष्कार केतन रोहन श्रीराम संतोष क सरनाईक श्रीराम विजयकुमार राजकुमार विशाल विनय वल्लभ तुळशीदास सदानंद शंकर स आनंद प्रभकरराव शंकरराव मदुकरराव पद्माकरराव अनंतराव सज्ञान सुधिष्ठ